चाळीस पन्नास वर्षापूर्वीची तुलनाकरता आजची वैद्यकीय सेवा ही निश्चितपणे विकसित झालेली आहे याबद्दल दुमत नाही सर्वच रोगांवर आता इलाज निघालेले आहेत वेगवेगळ्या लसी निघालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोनासारख्या महासाथीवर सुद्धा देशाने आपल्या लस शोधून काढली आणि या साथीवर काही प्रमाणात निश्चितपणे विजय मिळवलेला आहे परंतु ही आरोग्यसेवा जी आहे ती पर्याप्त आहे असं वाटत नाही कारण कोरोना काळामध्ये ही आरोग्यसेवा पूर्णत कोलमडून गेल्यासारखी होती जेव्हा एखादी साथ येते त्यावेळेला जी गृहित धरून आरोग्यसेवा उपलब्ध असायला पाहिजे ज्या संख्येमध्ये डॉक्टर्स आणि रुग्णालय उपलब्ध पाहिजेत त्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये नव्हतं आहे अक्षरशः काही लोकांना दवाखान्याच्या बाहेरसुद्धा सेवा द्यावी लागलेली आणि म्हणून जेव्हा केव्हा संकट काळामध्ये आरोग्यसेवेची आरोग्यसेवेचे जे काम पडेल त्या त्यावेळेला आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याकडे सोई सुविधा आहेत का ती साधनं आहेत का याचा विचार करणे गरजेचं आहे

हा कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक डोळ्यासमोर मृत्युमुखी पडताना पाहिल्यानंतर वाटलं की खरोखर आपण आरोग्यसेवेच्या बाबतीमध्ये खूप मागे राहिलेलो आहोत आजची आरोग्यसेवा पाहिली तर गोरगरिबांना परवडण्यासारखी राहिलेली नाही कारण एवढा मोठ्या फीज देऊन ऑपरेशनची फीज भरून गरीब माणसांना उपचार घेणं शक्य नसतं तेव्हा या सुविधा अत्यंत अल्प दरात स्वस्त सहज पद्धतीनं उपलब्ध झाल्या पाहिजे सरकारच्या काही स्कीम्स आहेत पण सर्वसामान्य माणसापर्यंत त्या पोहोचत नाही आहेत सरकारी इस्पितळाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे तो लोकांचा नीट राहिलेला नाही आहे सरकारी हॉस्पिटल म्हणजे केवळ वेळखाऊपणा आहे असं सर्वसामान्य माणसाचा समज झालेला आहे म्हणून आज देशात असलेली जी रुग्णालयाची सेवा आहे त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि सहज उपलब्ध होईल असं आरोग्य लोकांना देणे गरजेचं आहे